हो मी पाहिलं आहे कम्प्युटरमध्ये काम करताना लोकांना खूप सारे तांत्रिक अडचणी आहेत त्यांना सामोरे जावे लागते जसं की मी म्हणेल की कम्प्युटरमध्ये काम करता करता पटकन कम्प्युटर बंद होणे एखादी फाईल आहे ती डिलीट होणे त्याचप्रमाणे कीबोड असेल माऊस असेल तर त्याचे जे बटन आहेत ते स्वतःहून पुढे मागे जाणे तर अशा खूप सार्या साध्या साध्या गोष्टींमध्येसुद्धा लोकांना तांत्रिक अशा अडचणी आहेत त्या येतात कधी कधी त्यांना समजतसुद्धा नाही तेव्हाच एखादी फाईल आहे ती डिलीटसुद्धा होते किंवा त्यांच्याकडून चुकीचं बटनसुद्धा आहे ते दाबलं जात आहे तर ह्यासाठी आम्ही काय केलं आहे जर एखादं कम्प्युटर वगैरे बंदच झाला तर साईडला एका पेजवर कृती लिहून ठेवल्या आहे म्हणजे स्टेप्स आहेत त्या लिहून ठेवल्या आहे की त्याच्यातून कसं तुम्ही बाहेर येऊ शकता किंवा तुम्ही पुढे काय करू शकता आणि त्यासोबत एक तांत्रिक माणूससुद्धा तिथे आम्ही देत आहोत ज्याचा फोन नंबर वगैरे दिलेला असतो की जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आलाच किंवा एखादी समस्या आली तर तुम्ही त्या व्यक्तींना कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्याच्याकडून तुम्ही तुमचे जे काही समस्या आहे तर त्याच्यावर उपाय आहे ते मागू शकता तर असे आम्ही ह्या समस्या आहेत ते सोडवण्यासाठी प्रयत्न करतो